राज्यातील राजकीय व्यवस्था म्हणजेच म मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे केंद्रीय सरकारच्या मार्फत आंतरराष्ट्रीय संबंध व डिप्लोमेशीचे प्रश्न हाताळत असते त्यामध्ये प्रामुख्याने विदेशातील समजा निर्यात असेल नंतर आर्थिक उलाढाल असेल देवाणघेवाण असेल व्यापार असेल या सर्वांमध्ये केंद्र सरकारच्या मार्फत राज्य सरकार व्यवस्थितपणे समन्वय साधून निर्यातीबाबतचं सहकार्य धोरण लागते आणि त्यानुसार कार्यवाही केली जाते आणि या विदेश विदेशातील व्यापार व्यवहाराच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये परदेशात पर पर देशातून गुंतवणूक करण्यामध्ये केंद्र सरकारची फार मोठी राज्य सरकारला मदत होत असते त्यामधून विविध य मेमो अंडरस्टँडिंग सहकार्य करार देखील राज्य सरकारमार्फत राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं थेट विविध प परदेशाततील कंपण्यांशी संस्थांशी करार करतात आणि त्याद्वारे देखील मोठी आर्थिक गुंतवणूक राज्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील राज्य सरकार राज्य सररकारची यंत्रणं प्रयत्नशील आणते आणि त्यामधून निश्चितपणे राज्याला महसुली उत्पन्न तर मिळतेच मिळते परंतु मोठ्या प्रमाणात रोजगार संधी देखील राज्यामध्ये स्थानिकांसाठी निर्माण होतात आणि त्यातून मोठा आर्थिक सहकार्य राज्यातील जनतेला मिळते आणि विकास होण्यामध्ये मोठा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या बदलामुळे स्टँडर्ड ऑफ लाईंग स्टँडर्ड ऑफ लाईफ मध्ये निश्चित बदल होऊन राज्याची आर्थिक स्थिती निश्चितपणे मजबूत होत असते आणि जे जी डी पीसारखा बाबी सुद्धा त्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट सातत्याने पाहायला मिळते आणि राज्य सरकारची एकंदरीत याबाबतची जी काही डिप्लोमोशी असते ती निश्चितच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मग तो सार्वजनिक विकास असेल आर्थिक विकास असेल भौगोलिक विकास असेल या दृष्टीने फायदेशीर ठरते एवढं याने ठिकाणी मी नमूद करतो